मी काही वेळाआधी स्वीगीमध्ये जेवणाची ऑर्डर दिलेली होती जेवणाच्या ऑर्डरमध्ये मी एक मिक्स वेज मागवलेला होता दोन जिरा राईस मागवले होते सहा चपात्या मागवलेल्या होत्या स्वीटमध्ये मी गुलाबजाम मागवले होते एक प्लेट आणि एक अंडाकरी मागवलेला होता तर यामध्ये मला एक ऑर्डर कमी करायची होती जी अंडाकरी मी मागवलेली होती तर ती अंडाकरी मला कमी करायची आहे तुम्ही मला जी आता जेवणाची ऑर्डर द्याल तर त्या ऑर्डरमध्ये अंडाकरी कमी करून द्याल जे ऑडर आहे त्याचा जो पेमेंट आहे जितका होईल तो मी तुम्हाला कॅशऑन करेल